मी बाइकवरून खूप ठिकाणी फिरलो आहे सगळ्यात आधी तर मी नागपूरून भंडारदऱ्याला गेलो होतो आणि तिथे मी मित्रांसोबत गेलो होतो ते खूप माझी आवडती सगळ्यात पहिली आणि खूप माझी आवडती ट्रीप होती दरम्यान भंडारदऱ्याच्या वाटेवर राजेशाही असलेला तलाव बघितला तिच्या चहा घेतला आणि थोडा फोटोपण काढले मग मी एकावेळी पुण्यालाही गेलो होतो बाईकवरनं अगदी रात्री दोनला निघून सकाळी पोचलो वाटेत अमरावती अकोला जालना करत जाताना पावसात भिजलो पण एकदम झकास अनुभव होता आता वाट बघतो आहे लडाखला जायची सगळे म्हणतात ना बाईक बाईकवाले एकदा तरी लडाखला गेलेच पाहिजे म्हणून ठरवलं की पुढच्या वर्षी जायचं आहे आता सल्ला द्यायचं म्हटलं तर एवढं सांगतो व बाईक आहे पण मेंटेनन्स भारी लागते सर्विस नीट करा टायर बघा ब्रेक बघा आणि हेल्मेट घा घालणं कधीच विस विसरा विसरू नये आणि प्रवास फक्त स्पीड नको मध्येच कुठंतरी थांब लोकांशी बोलणे चहा घेणे फोटो काढणे कारण ट्रीप म्हणजे फोटोसाठी नाही आठवणीसाठी असते बाकी गरम कपडे ठेवायचे वि विसरायला नाही पाहिजे आणि हेडलाईट इंडिकेटर आणि हो पावसात गाडी सावकाश चालवायला हवी